मला वर्धा येथील बजाजचौक बाजारपेठ इथे जावंसं वाटते कारण त्या ठिकाणी जे आपलं आपल्याला जे काही गरजेचं आहे ते भाजीपाला वगैरे ते पण मिळतात थोड्याच लांब गेला की आपल्याला जे काही पायामध्ये घालायचे जे चप्पल बूट शँडल वगैरे आहे ती पण मिळतात त्याच्यात थोडंसं लांब गेलं की जे आपलं घालायचे जे कपडे आहे ते पण मिळतात त्या बाजारपेठेमध्ये सगळं काही दूर जायची गरज पण नाही पडत आणि जवळजवळ आहे सगळे त्याच्यामुळे तिथं पण जाणं आवडतात आणि काही खायचं म्हटलं तर त्यांच्या साईडनंच वगैरे खाणं पदार्थाचे वगैरे फळ फूड वगैरे इथं अवलेबल आहेत त्या ठिकाणी जास्तीत जास्त आम्ही जाणे पसंत करतो